आपल्या आयुष्यात खूप काही गोष्टी अस अशा आहेत की ज्या आपल्याला आवश्यकच आहेत पण अशा अनेक आवश्यक गोष्टींमध्ये खेळ हीसुद्धा तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे कारण खेळ हा माणसाचा वैयक्तिक विकास तर घडवतोच पण त्याचबरोबर खेळ हा माणसाचा सामाजिक विकास पण कर करत असतो तसं पाहायला गेलो तर सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठीसुद्धा आपल्याला खेळाचा उपयोग होतो आज जेव्हा व्यक्ती तेव्हा दोन संघ एकमेकांसमोर खेळतात तेव्हा ते एकजुटीने एकजुटीने खेळत असतात जिंकण्यासाठी खेळत असतात आणि खेळत असताना ते कधी जात पात धर्म वंश याच्यामध्ये काहीही आड येत नाही कारण खेळामध्ये सगळ्यांचं ध्येय एकच असतं की मला या गेममध्ये या खेळामध्ये जिंकायचं आहे आणि थोडक्यात जातीपातीची सगळी बंधनं ही खेळामध्ये सुटतात दुसरं एक असं की खेळामुळे मैत्रीची भावना निर्माण होते खेळामुळे आपुलकीची भावना निर्माण होते आपण एकमेकांचा आदर करायला शिकतो आपण एकमेकांच्या यशामध्ये सामील व्हायला शिकतो आपण एकमेकां सुखदुःखामध्ये सामील व्हायला शिकतो कारण खेळामध्ये हारजीत हा एक भाग आहेच कुठलीतरी सं कुठलातरी बाजू हारणार तर कुठलीत तर कोणतीतरी बाजू जिंकणार हे खेळामध्ये ठरलेलंच असतं असं होत नाही की दोघंही जिंकतात किंवा असंही होत नाही की दोघंही हरतात पण जिंकणाऱ्यानेसुद्धा हारणाऱ्याचं अभिनंदन करायचं असतं आणि हारणाऱ्यानेसुद्धा जिंकणाऱ्याचं अभिनंदन करायचं असतं आणि पुन्हा एकमेकांचे हात मिळवून पुन्हा एकमेकांचे दोस्त व्हायचं असतं आणि हीच तर गोष्ट तुम्हाला सामाजिक भान शिकवते हीच गोष्ट तुम्हाला एकमेकांच्या जवळ आणते आज खेळाने देश जवळ येतात हेही आपण बघतो आज एकमेकांच्या देशातील भावना खेळभावना ही देशामुळे वाढीस लागते आपण बघतो वेगवेगळ्या प्रकारचे नुकतेच ऑलिंपिक सामने नुकतेच घडले आणि या ऑलिंपिक सामन्यांमध्ये एक नाही अनेक देश एकमेकांच्या विरुद्धाने खेळले पण त्याच्यामुळे झालं काय त्याच्यामध्ये खेळ हा एक भाग होता प्रत्येकजण आले कोणीतरी जिंकलं प्रत्येकाला कोणाला न कुणालातरी मेडल्स मिळाले बक्षिसं मिळाली हा एक खेळाचा भाग होता पण तो खेळाचा भाग जरी असला तरी त्या निमित्ताने का होईना आज त्यावेळेला सगळं जग एकत्र आलं होतं सगळी लोकं एकत्र आली होती आणि हा फायदा खेळाचा आहे हे ही ताकद खेळामध्ये आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने खेळालाही तितकंच महत्त्व दिलं पाहिजे आपण खेळावरती प्रेम केलं पाहिजे स्वतः खेळ खेळले पाहिजेत मुळात तुम्हाला समाजभान जागृत होण्यासाठी खेळ ही तितकीच महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून आपण या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे आपण आपल्या मित्रांना आपल्या मुलामुलींनासुद्धा प्रे खेळण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे प्रोत्साहन दिलं पाहिजे तर आपण उद्याची पिढीसुद्धा ताकदवान बलशाली आणि सामाजिक भान असलेली उद्याची पिढी आपण नक्कीच ब घडवू शकू उद्याच्या पिढीमध्ये नक्कीच सकारात्मक बदल घडवू शकू ठीक आहे मला एवढंच वाटतं धन्यवाद थँक यू